शार्क टॅंग शार्क टॅंक हा टी वी शो फार चांगला आहे ज्या लोकांजवळ काही कन्सेस् नवीन नवीन संकल्पना आहेत पण पैशाच्या अभावी जे करू शकत नाहीत तिथं बसलेले जे शार्क आहेत ना त्यांना जर ती संकल्पना आवडली ते त्यामध्ये इन्वेस्टमेंट करतात आणि आर्थिक स्वरूपात मदत करतात त्याच्यामुळे नवीन नवीन उद्योजक किंवा नवीन नवीन उद्योग भारतामध्ये तयार होण्यास मदत होते त्याच्यान शार्क टॅंक हा शो जो आहे ना तो मला खूप आवडते